नृत्यामध्ये प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या भावना जागृत करण्याची ताकद असते कारण ते भावना व्यक्त करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे हालचाली संगीत आणि चेहऱ्यावरील हावभाव एकत्र येऊन प्रेक्षकांना एका वेगळ्या भावनिक प्रवासात घेऊन जातात ज्यामुळे त्यांना आनंद दुःख प्रेम किंवा राग अशा विविध भावनांचा अनुभव घेता येतो नृत्यामध्ये भावना जागृत करण्याची क्षमता कशी काय असते भावनिक अभिव्यक्ती म्हण आता नृत्य हे केवळ हालचालींचं मिश्रण नाही तर ते भावना व्यक्त करण्याचा एक माध्यम आहे जेव्हा डान्सर आपल्या हालचालींंद्वारे दुःख आनंद प्रेम राग थोडक्यात नऊ रस अशा विविध भावना दाखवतात ज्यामुळे प्रेक्षकांना त्या भावना जाणवतात आणि प्रेक्षक त्या पफॉमन्समध्ये इन होतात संगीत आणि लईबद्दल बोलायचं झालं तर नृत्यात संगीत आणि लईंचा वापर भावनांना अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी केला जातो संगीत भावनांना वाढवते तर लय त्या नृत्याला एक वेगळी ऊर्जा देते एक ताल देते आणि जेव्हा ताल आणि सूर एकत्र येतात त्याचा सागर म्हणजेच आपलं संगीत आणि संगीत प्रेमी तर खूप आहेत आपल्या भारतात